पूर्वीच्या काळी मुलांना मोबाईल टी व्ही अशी साधने नव्हती त्यामुळे मुलांना मैदानी खेळ किंवा घरी खेळले जाणारे खेळ जसे की गोट्या काचकवडी बुद्धिबळ कॅरम असे खेळ खेळले जायचे पण हल्लीच्या मुलांना हे खेळ कमी माहीत असतात मुलांना मोबाईलवरचे गेम किंवा टी व्हीवरील कार्टून बघणं किंवा त्यांना कमी करून त्यांच्या कल्पनाशक्तीला समृद्ध करण्यासाठी आपण त्यांना चित्र काढायला देणं किंवा त्यामध्ये रंग भरणं अशा गोष्टी करायला लावल्या तर त्यांच्या कल्पनाशक्ती समृद्ध करू शकतो मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून देण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे चित्र रेखाटून देणे किंवा रेखाटलेल्या चित्रांमध्ये रंग भरायला लावणे वि विचे वेगवेगळ्या गोष्टी करायला लावणे त्यांना जर अशा गोष्टी करायला दिल्या तर क त्यांच्या कल्पनाविश्वात वाढ होते आणि कल्पनाविश्व समृद्ध होऊ शकते कुटंलं आता काही काही मुलं कशी करतात की सूर्याला निळा रंग देणं किंवा काळा रंग देणं चंद्राला निळा रंग देणं अशा गोष्टी मुलांकडनं घडतात तर ह्या गोष्टी कमी होऊन त्यांना कुठल्या कु कुठल्या गोष्टीला कोणता रंग असतो म्हणजे निसर्गाला कोणता रंग दिला पाहिजे आहेत नैसर्गिक गोष्टी असतील तर त्यांना कुठले कुठले रंग देता येतात कुठले कुठले रंग दिले पाहिजे आहेत हे त्यांच्या कल्पनाविश्वला समृद्ध होण्यासाठी मदत करू शकतात मुलं कोणत्या चित्रामध्ये कोणते रंग भरले पाहिजेत किंवा कोणत्या वस्तू कशा असतात त्या कशा प्रकारे रंगवल्या पाहिजेत किंवा त्यांच्या कल्पनेनुसार ते विश्व कसं असेल हे आपणस बघायला मिळतं तर मुलांना हल्लीच्या मुलांना गेम्स आणि कार्टूनपासून दूर ठेवणं जर त्यांना आपण ह्या गोष्टी जर करायला लावल्या रेखाचित्र रंगवणं किंवा काढणं किंवा एखादा त्यांना एखाद्या ए एखादा विषय देऊन त्या विषयावर त्यांना ते चित्र काढायला लावणं जसं की घरगुती वस्तू असतील तर त्या देणं बादलीचं चित्र काढा घाघरीचं चित्र काढा किंवा निसर्गातील चित्र असतील तर झाडाचं चित्र काढा पाना फुलांचे चित्र काढा तर ते मुलं कसं रंगवतात किंवा कसे काढतात कुठल्या पद्धतीनं काढतात प्रत्येकाचं कल्पनाविश्व हे वेगवेगळं असतं तर त्या कल्पनाविश्वात मुलं कसे रंगतात किंवा त्यांचं कल्पनाविश्व कसं आहे हेही आपल्याला बघायला मिळतं किंवा मुलांची विचारसरणी काय असू शकते क त्या चित्रांमधून त्यांच्या कल्पनाविश्वास समृद्ध होण्यास क त्यांना कशी मदत करू शकतो किंवा ते कसं करतात हे पण आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं रंगीत रेखाचित्र जर मुलांना रेखाटायला दिली किंवा त्याच्यामध्ये रंग भरायला दिले तर त्या मुलांचं कल्पनाविश्व आपण अधिक समृद्ध करू शकतो असं मला वाटतं